जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा तसं सांगितलं तर सगळे क्लासेस वगैरे स्कूल जे ऑनलाईन मोडमध्ये ट गेलेले होते आणि अशा वेळेस तसं म्हटलं तर टीचर लोकांनी जे इ त्यांचं होमवर्क वगैरे आम्हाला सांग सांगितलं करायसाठी त ते सगळं त्यांनी ऑनलाईन मोडवर आम्हाला सांगितलं पण ते अॅक्च्युली आम्हाला लिहायचं आणि त्याचा वेगळं म्हणजे पी डी एफ करायचा आणि ते मग त्यांना त्या पर्टिक्युलर वेबसाईटवर क्लासरूम जी अॅप आहे त्याच्यावर सबमिट करायचं होतं तर एकदा असं झालं होतं की आम्हाला जे सांगितलं होतं कम्प्लीट करायसाठी जे आमचे प्रोजेक्ट्स वगैरे होते तर ते एका दिवसाआधी सांगितले आणि टिचरनी म्हटलं की लवकरात लवकर तुमच्याकडंन तुम्हाला हे कराच लागेल कारण की तुमचे याचे मार्क्स तुमच्या एक्झाममध्ये आम्ही घेऊ आणि तर त्यासाठी अॅक्च्युली खूप मेहनतही लागलेली होती तर काही लोकांचा असा प्रॉब्लेम होता की त्यांचं नेटच नव्हतं चालत किंवा त्यांची जी पी डी एफची फाईल आहे ती अटॅचच नव्हती होत असे खूप असे बरेच प्रॉब्लेम आलेले होते आणि माझंसुद्धा असाच प्रॉब्लेम झाला होता माझा जो रिपोर्ट होता तो म्हणजे कम्प्लीट व्हायचा थोडासा बाकी होता पण माझं ऑनलाईन जे नेट होतं ते बरोबर चालत नव्हतं ती सगळ्यांचीच आता गोष्ट झालेलीच आहे ऑनलाईन मोडमध्ये जे सगळ्यांना माहितीच असेल जे मिटिंग्स वगैरे करतात तर मी खूप प्रयत्न करत होती की मग मी आता याच्याबद्दल अजून इन्फर्मेशन कशी कलेक्ट करू कशी कलेक्ट करू कारण की जर इन्फर्मेशन नसती भेटली तर मग माझा प्रोजेक्ट पूर्ण होत नव्हता आणि असंच मग ऐन वेळेवर मला आठवलं की माझ्या घरात दोन मोबाईल आहे तर मग मी हॉटस्पॉट घेतला आणि मग त्याने मी पटापटा लिहणं सुरू केलं वेळ खूप कमी होता आणि डेडलाईन म्हणजे सकाळी सहा वाजतापर्यंत होती आणि रात्रीचे इकडे अकरा वाजले होते आणि अजून भरपूर लिहायचं बाकी होतं तर मग मी रात्रभर तीन वाजतापर्यंत झोप तर बरीच येत होती पण तरी तीन वाजतापर्यंत लिहीत बसली लिहित बसली आणि मी म्हटलं की आता आखिरकार मग मी माझी उम्मीद तोडूनच दिली होती की सहा वाजतापर्यंत आता कसं होईल कारण की बरचसं तरी लिहायचं राहिलं होतं आणि दोन वाजलेच होते तर मग तितक्यातच माझी आई उठली आणि तिने मला चहा करून दिला तर त्या त्यावेळेस जे घरचे सपोर्ट करतात ती खूपच मोठी गोष्ट आहे तर त्यामुळे माझं अजून हौसला वाढला आणि मी पटपट सकाळच्या चार वाजतापर्यंत करत बसली आणि मीन आखिरकार जेव्हा ते संपलं तरी बघ तसं म्हटलं तर ते अटॅच करायचाही प्रॉब्लेम होता आणि माझ्यासोबतही तसंच झालं अटॅच करायला गेली तर अटॅचच नव्हतं होत पाच वाजत आले होते आणि एकच घंटा बाकी होता सहा वाजायला जे की डेडलाईन होती मग काय करावं काय करावं मग आखिरकार ते केलंच क खूप प्रयत्न केले खूप प्रयत्न केले मग सहा वाजायला जेव्हा आखिरचे पाच मिनटं कमी होते तेव्हा ती फाईल कुठे जाऊन अटॅच झाली आणि सबमिट झाली आणि तेव्हा माझा जीव म्हणजे मोकळा झाला तेव्हा कसंतरी हे सबमिट झालं आणि अशा अशी एक माझी हे आहे माझा एक्सपिरियन्स